मला माझ्या मैत्रिणींमध्ये जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा तिथे मला गायला आवडते आणि घरी जेव्हा काही कार्यक्रम असतात म्हणजे हळदीकुंकू वगैरे किंवा छोटे मोठे वाढदिवस असे जे छोटे मोठे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सुद्धा मला गायला आवडते आपल्या घरी ग जर कोणी पाहुणे आले त्यांनी त्यांना माहिती आहे की आपला आवाज चांगला आहे तर ते म्हणतात गायला तर तेव्हाही मला गायला आवडते आणि गावात आपले छोटे मोठे जे कार्यक्रम होतात तेही मला तिथेही मला गायला आवडतं आणि जिथे आपण सहलीला जातो तिथे पण सुद्धा मला गायला आवडते तिथे आमच्या अजून मैत्रिणी असतात त्या एकत्र येतात जेव्हा त्यांचाही आवाज खूप चांगला असतो आम्ही सगळे म्हणजे स्पर्धा करतो तिथे तिथेही सुद्धा मला गायला आवडतं अशा प्रकारे मला अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझा मला गाण्याची आवड असल्यामुळे मला गायला खूप आवडते